हा हॅलो हा हा बोला हो हो घेते ना मी तर तुम्हाला कशा प्रकारे कापायचे आहे काय पाहिजे त्यानुसार आहेत रेट अच्छा अच्छा ठीक आहे ना ठीक आहे ना काय हरकत नाही ना करून देऊ ना आपण त्या प्रकारे आहे माझ्याकडे सगळं तुम्हाला फ्लॉवर वगैरे हा हा फ्लॉवर्स आहे त्याच्यात पिंक कलर येल्लो कलर कलरच्याच खूप व्हेरायटी आहेत तुम्हाला जर रेड लागला तर रेड गुलाबमधून पण येतो पांढरे हं व्हाईटमध्ये कलरनुसार चार्जेस हाय तुम्हाला म्हणजे हळदीला जर लागले असले तर त्यानुसार अच्छा तीन दिवसाचा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हवाय का तुम्हाला कॅट्रस वगैरे पण आहे ना माझ्याकडे हो चालेल ना ते पण आहे माझ्याकडे तुम्हाला लागलं तर त्याचे हा ते पण अॅव्हेलेबल आहे हो हो आहे आहे सगळ्याच प्रकारचे आहे माझ्याकडे मेंदी हळद हळदीचा कार्यक्रम तर अच्छा अच्छा हां हां तर तुम्हाला समजा त्याच्यात हं आहेत ना तुम्हाला डेकोरेशननुसार त्याचे चार्जेस पडतात समजा मेहंदीचा कार्यक्रम असला तुमच्याकडे हार घ्यायचे असलेच तर समजा मेहंदीसाठी जर तुम्हाला पूर्ण सेट घ्यायचा असला तो तुम्हाला वीस दहा दहा हजारापर्यंत पडेल तो मेहंदी म्हणजे बिंदी हा में बिंदी येते त्याच्यात कानातले येतात गळ्यातले येतात हाताचा सेट असतो पूर्ण हा छान असतात पूर्ण हा हा हा ठीक आहे धन्यवाद